हॅलो हां बोला ना ताई हो हो मी पण ठरवलं होतं यावेळेसचं काही करू नवीन नवीन म्हणून तुम्ही काही ठरवलं आहे का हां मी पण ठरवलं होतं म्हणजे यावेळेस काही तरी असं आपण बक्षीस वगैरे पण देऊ शकतो वेगवेगळ्या स्पर्धा घेऊ शकतो संगीत खुर्ची वगैरे हो आपण आणि यावर्षी मी म्हटलं सार्वजनिकच घेऊ आपण हळदीकुंकवाचं कार्यक्रम म्हणजे सगळ्यांच्या घरी जाण्यापेक्षा सगळ्यांनाच आपण आपल्या कॉलनीतल्या ग्राउंडमध्ये बोलवू आणि तिथे एकत्रितपणे सार्वजनिक करू मग आयोजन काय करायचं तर हां चालेल ना म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि सगळ्यांसोबत मिळणं पण होते हो हो हो चला ना मग आपल्याला शॉपिंगला वगैरे जावं लागेल ना आपल्याला आपण जे प्राईज वगैरे देऊ त्यासाठी आणि वाण जे द्यायचं आहे त्याची पण शॉपिंग करावी लागेल हो उद्या सुट्टी पण आहे उद्या जाऊ मग आरामात शॉपिंग करायला हां एक काम करू आपण व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपवर मॅसेज टाकून देऊ ज्यांना ज्यांना यायचं असेल ते येतील मग आपल्यासोबत असं करू मग हो हो चालेल ना ठीक आहे मग उद्याचं नक्की करू आता हो हो ठीक आहे चालेल